उषा चल ना गं पिच्चर पाहायला जाऊ पण रात्री नऊ वाजता नऊच्या शोला जाऊ मराठी चित्रपट आहे माहेरची साडी त्याच्यात अलका कुबल आहे म्हणा अभिनेती तर पिच्चर चांगलं आहे म्हणे ते आपणास बघायला जाऊ मग संध्याकाळी नऊ वाजता आणि बाराला सुटते मग आपण घरी येऊया चहा कॉपी घेऊया असं आपण पिच्चर बघायला जाऊया रात्रीच्या